टीव्हीवर व वर्तमानपत्रामध्ये बऱ्याच अशा चांगल्या व तशा त्याचप्रमाणे खोट्या बातम्यापण येतात एक दहा ते पंधरा वर्षाकाले गणपती दूध पितो ही बातमी बऱ्याच ट बऱ्याच ठिकाणी ही प्रसिद्ध झाली होती पण परंतु तो तसा ज प्रयोग पहायला शा बऱ्याच बरे च लोकांनी तो प्रयोग करून पाहिला पण नंतर तो पाहिला की तो गणपती मातीचा आहे जो गणपती मातीचा आहे त्यावेळेस ऊन बरंच तापलेलं होतं त्या त्यामुळे गणपती मातीचा असल्यामुळे ते ते पाणी जसं शोषण करतो त्याप्रमाणे दूध दूध येते प्राशन करत होते त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी कोरोना काळामध्ये एक न्यूज आहे की एक वॅक्सिन आहे त्या वॅक्सिनमुळे ब बऱ्याच जणांना हार्ट अटॅक आलेल्या आहेत बऱ्या बऱ्याच जणांनी त्यातच त्याच्यानंतर न्यू न्यूज आली होती दोन दोन तीन महिन्याकाले टी वीवरपण हा प्रयोग करून पहायला तर त्या वॅक्सिनचा हा परिणाम आहे तो चाळीस वर्ष च्या आत जे तरुण लोकं आहेत त्यांनी जास्त धावपाळ करू नये गाडी जास्त वेळ चालवू नये त्याच्यानंतर चढ उतार पण करू नये जास्त त्यानंतर ब बऱ्याच बऱ्याच ठिकाणी हे म हार्ट अटॅक येणं मृत्यूपण पावलेले आहेत त्याच्यानंतर हा प्रयोग आमच्या घरी झालेल सांगू आमच्या माझ्या माझ्या मुलाच्या याच्यावरपण तो परिणाम झालेला आहे तो सध्या सध्या तो बिझनेस करत होता तो बिझनेस सोडून तो परत परत नोकरी करत आहे कारण त्याला आ त्याला आराम पाहिजे त्याच्यामुळे त्याने तो बिझनेस बंद करून स्वतः स्वतः सध्या पुण्याला नोकरी करत आहे सध्या त्याची तब्येत ठीक आहे